बाईक चालवायला मला फार आवडतं बाईक मला कधीचीच येते तशी पण माझी बुलेट चालवायची फार इच्छा होती मी जेव्हा पण माझ्या फ्रेंडसला बघायचे बुलेट चालवताना मलाही असं वाटायचं की नाही यार आपल्यालाही बुलेट आलीच पाहिजे आम्ही जेव्हा ठरवलं की आता बुलेट शिकायचीच आहे मग मी असंच माझ्या फ्रेंडला म्हटलं की मला बुलेट शिकव आणि तो मला बोलला की नाही तू तुझ्या बसची बात नाही ती बुलेट वगैरे शिकणं मुलींना थोडी येतं आणि तुला हँडल करता येणार नाही वगैरे वगैरे पण मी म्हटलं नाही मला शिकायचीच आहे पण मी फर्स्ट टाइम जेव्हा मी बुलेट हातात घेतली तिचं जे वेट होतं तिचं जे वजन होतं बापरे मी म्हटलं खरंच नको हा जो बोलला ते बरोबर आहे मला नाही जमणार हे पण मग नंतर त्यानंच मला मोटिवेट केलं की नाही आता तू ठरवलं तर आता तुला शिकावेच लागेल जेव्हा मी पहिल्यांदा बुलेट हातात घेतली आणि मला बाईक तशी येतच होती त्याच्यामुळे मला एवढं काय जड नाही गेलं बुलेट शिकणं जेव्हा बाईक बुलेट हातात घेतली तेव्हा मला ते ह्याचं वजन फार वाटलं पण एकदा मी ती चालवायला घेतली ना मला फार सोपं गेलं म्हणजे फक्त महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे क्लच कुठे आहे ब्रेक कुठे आहे एक्सीलेटर कधी वाट वाढवायचा कोणत्या वेळी कोणता गेअर टाकायचा जर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या ना मग इझीली आपण कव्हर करू शकतो आणि जेव्हा रस्त्यावर बुलेट घेऊन आलो आपण तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बघायचं की बाजूचे आज आपले जे आजूबाजूंनी लोक असतात ते कसे चालवतात कारण एक वेळी आपण बरोबर असतो पण समोरचा येऊन आपल्याला कधी ओव्हरटेक करून जाईन आणि कधी आपण का खाली पडू कधी आपला एक्सीडेंट होईल हे सांगता येत नाही त्याच्यामुळे कधीही रस्त्याने गाडी चालवताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर ठीक गाडी चालवत असलो तेच महत्त्वाचं नसतं आपल्या आजूबाजूचे लोकं कसे चालवत आहेत तेही महत्त्वाचं असतं रस्त्याने चालताना जे काही नियम दिलेले आहेत जेव्हाही काही सिग्नल लागतो जेव्हाही कधी गाड्यांची गर्दी असते रस्त्याने तेव्हा बरोबर आपल्याला गाडी कशी कुठे कधी थांबायची सिग्नलचा जो नियम आहे तो कसा म्हणजे कसा अमलात आणायचा हे सगळं आपल्याला आलं पाहिजे आणि यांनी सगळ्याच्या चुका होतात ज्या काही जे काही एक्सीडेंट होतात आजकाल ही टळू शकतात त्याच्यामुळे आपण सावध राहिलो पाहिजे गाडी चालवताना आणि जेही काही नियम आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे